मला विणकाम आणि भरतकामाची खूपच आवड आहे त्यामुळे मी विविध प्रकारचे वस्तू बनवत असते तर विणकामामध्ये मी लोकरीच्या क्रोशाचे रुमाल पर्सेस बाहुल्या गणपती इत्यादी अनेक वस्तू बनवलेल्या आहेत आणि त्या मी माझ्या नातेवाईकांना प्रेझेंट दिलेल्या आहेत तर त्या वेगळ्या त्यांचे आकार म्हणजे त्या वस्तूंचे आकार रुमालांचे विविध प्रकारचे कलर्स आणि हे सगळं त्या नातेवाईकांना खूपच आवडलं त्यामुळे त्यांनी मला ते पुन्हा आणखी प्रोत्साहित केलं नवीन नवीन वस्तू तं बनवण्यासाठी त्यामुळे मी आता नवीन प्रकारचे डिझाईन शोधून त्याप्रकारे नवीन वस्तू बनवण्याचा प्रयत्न करते काही काही छोटे छोटे बॉल्स बनवणे किंवा प्राणी बनवणे असे सुद्धा प्रयोग करून बघितलेले आहेत आणि ते व्यवस्थित प्रकारे मला जमायला लागले आहेत छोट्या बाहुल्या तर खूपच सुंदर होतात आणि त्या बघताक्षणी लोकांना आवडतात त्यामुळे त्यांनी खूपच लोकांनी मला कौतुक केलं आहे त्याबद्दल